पवार नाईक नागरे पाटील नांगरे पाटील मोरे जादव मोहिते वैलिंगकर धोंगडे बोधे मुळे भूतकर लंगडे रोहितकर गावकर कीर्तिकर कासले भोई कोकरे बच्चे ढेरे जमादार मुलानी सावंत कोळी सकपाळ मटामी बसवत चवाण शिवनकर चौधरी मांडवकर दातकर कोचरेकर इंसुलकर गौरीकर गावडे भागवत वानखेडे आडुरेकर साखरकर शिंदे बामनकर सूर्यवंशी आडेकर